माझ्यामते शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीताबद्दल मला ती काही पूर्ण माहिती नाही आहे परंतु मी एक मराठी भाषामध्ये भुपाळी अभंग गीत भावगीत भक्तिगीत संगीत याच्यावर मी बोलू शकतो आहे जे मला जे काय आनंद मिळालेलं आहे ते मी या ठिकाणी कथन करू शकतो परंतु शास्त्रीय संगीतावर मी काही जास्त सांगू शकत नाही